हॅलो मी शाळेमधून बोलतो स्कूल ऑफ कॉलर्समधनं टीचर तर मला काही थोडं मुलांचे जे कप्प मे कपडे जे शिवायचे ते मेजरमेंट घ्यायचं होतं आणि काही कं ज्यांचे ड्रेसेस आहेत त्यांना स्टिचिंग करायचं होतं फिटिंगमध्ये तर ते जसे प्रोग्राम आहे जसं आमचं गॅदरिंग वगैरे जे आहे ना ट्रॅडिशनल प्रोग्राम राहतात त्याचे कपडे आहे तर तुम्हाला कधी वेळ मिळेल हां हां प्रोग्राम बघा ना आत्ता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये राहते चालू समजा सप्टेंबरमध्ये आहे आता जुलै चालू आहे सम जून चालू आहे तर सप्टेंबरमध्ये आहे प्रोग्राम आता जवळपास मला दोनशे अडीचशे विद्यार्थ्यांचे कपड्यांचं मेजर्मेन आणि काही फिटिंग पण करायचं आहे मध्ये हां हां हो ते ट्रॅडिशनल समजा आता प्रत्येक विद्यार्थी डिमान वेगवेगळी राहील ना त्यासाठी तुम्हाला किंवा मग तुमच्या जे अशिष्टन असेल त्यांना शाळेत पाठवून द्या म्हणजे जेणेकरून आपण कसं त्यांना त्यांचे ज्यांच्याकडे नाही पण मे मेजरमेंट तर घ्या मेजरमेंट तर घ्यायला तुम्हाला आता एवढे विद्यार्थी दोन अडीचशे विद्यार्थी मी नाही आणू शकत ना तेवढ्या दूर तर तुम्हाला असं शाळेमध्ये यावं लागेल ना हां म्हणजे तो हां हो हो तेच म्हणतो आहे आणि ते आपल्याला त्याचे काही चार्जेस वगैरे कसे लागेल समजा

ओके चालेल ना पण तसे आता आमचं सप्टेंबरमध्ये जे गॅदरिंग आहे प्रोग्राम आहे तर त्याच्या पहिले आम्हाला तुम्ही देऊ शकाल ना म्हणजे कसं की कय आम्हाला प्रोग्रामच्या पहिले पंधरा

नाही थोडंसं आठ एक दिवस पहिलेच द्या म्हणजे कसं ट्राय करून जर काही वाटलं लूज वगैरे काय तर ते करता येईल

चालेल ना मग ते एक काम करा तुम्ही उद्या वगैरे पाठवून द्या शाळेला तुमचा एक कारागीर किंवा तुम्ही स्वतः कुणीतरी चं चा चालेल चालेल पाठवून द्या अन मला भेटायला लावा मग ठीक आहे ओके ओके ठीक हो हो ठीक आहे